आर्यन अतर्व ओमकार आदित्य नील प्रतीक स्वराज समीर अर्जुन सिद्धार्थ गनेश शौर्य विनय विवेक रोहित शिवम सत्यम कैवल्य कौस्तुब मयूर सायली गौरी रिद्धी अदिती पूजा मृणाल ओदस्वी काव्या जानवी प्राजक्ता संजना वैदेही सुप्रिया कीर्ती तन्वी श्रेयश श्रेया ओंकारी समर्था योगिता विवेका अनिका तेजस्वी साईशा विवाना अर्पिता अक्षरा आत्मजा साक्षी वैष्णवी अर्पित विवान साई तेजस योगेश ओमकार मिताली मिनल पायल परी गौरी सिद्धी चिंगी चिंग्या